आमच्याकडे लग्न आणि दिवाळी खूप चांगली राहाते लग्नामध्ये पाच दिवसाचा छान हे राहाते हळदीच्या दिव पहिल्या दिवशी मंडपाचं टाकला जातो छान हिरव्या झाडाचा पानाचा दुसऱ्या दिवशी हळद लावली जाते छान हळ हळदीला छान जात्यावर दळलं जातं छान हळद भिजवली जाते ती मुलाला मुलीला लावली जाते बाकी सगळे त्याच्यात नातेवाईक पण सामील होतात मग नंतर आहेर पद्धती राहाते मग ज्यांना कोणाला वाटत असेल ते नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलीला नवऱ्या आईवडिलाला कपडे घेतात छान आहेर वगैरे राहाते नंतर दुसऱ्या दिवशी लग्न राहाते त्या दिवशी छान न सजले जाते नवरी मंगलाष्टक राहातात छान आंघोळी राहतात नानुरा राहाते मंगलाष्टक राहाते दिवाळी हा सण आम्ही खूप सारा चांगल्या पद्धतीने साजरा करतो कारण का आमचा लोकाचा दिवाळी हा सण खूप मोठा आहे छान घराला कलर केला जाते सफेदी केली जाते छान सजावट व लक्ष्मीची लक्ष्मी मांडली जाते छान घरचे सगळे कुटुंब लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळे नवनवीन कपडे घातले जाते लक्ष्मीपूजन केले जाते फटाके फोडले जाते छान चांगल्या पद्धतीनं मस्त सगळं सहकुटुंब मिळून लक्ष्मीपूजन करतो छान फटाके फोडले जाते छान मिठाई वगैरे मिठाई छान नवीन नवीन पदार्थ गोडधोड असं केले जाते पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मीच्या पूजनाला केला जातो छान सगळे मिळून दिवाळी हा सण आमच्याकडे साजरा केला जातो